हॅलो हलो मॅम मला एक महिन्याचं पूर्ण किराणा भरायचा आहे तर तुमच्या इथं गहू काय भाव आहे म्हणजे मला एक महिन्याचा किराणा भरायचं आहे तर मला गहू घरगुती किराणा आहे तर जवळपास मला तीन ते चार कि म्हणजे समजा हा समजा पाच ते सहा किलो गहू लागेल त्यानंतर तांदूळ ती दोन किलो डाळ दोन किलो आणि त्यानंतर साबण निरमापुडा आणि थोडं बॉडीवॉश आणि घ म्हणजे आंघोळीच्या साबण आणि ब्रश आणि पेस्ट या संंदर्भात आणि थोडंसं बारीकसुरीक सामान मसाले हे ते

हो का तुमच्याकडे गहू कोणत्या कंपनीचा आहे म्हणजे कोणत्या ह्याचा आहे जसं श्रीराम गहू असतो त्यानंतर एकशे दोनवाला गहू असतो हा एकशे पाचवाला गहू आहे आणि म्हणजे त्याचा भाव काय आहे म्हणजे काय किलो आहे दोनशे लय महाग झाले ओ हो का ठीक आहे मग आणि तांदूळ ता नाही नाही आम्ही तोच घेऊ दोनशे रुपये किलोवाला तर तुम्ही तांदळाचं तांदळाची काय भाव म्हटलं आणि तो को म्हणजे कसा आहे बासमती आहे की साधावाला आहे तर हो

हां तर ठीक आहे मग मला ठीक आहे भाव सांगून द्या तू मला

बा कालीमूच समजा एक किलो देऊन द्या आणि बासमती जो म्हणजे ह्याचा आहे तो नाही कालीमूच दीड किलो करून द्या आणि जो हे ना बासमती तो आम्हाला अर्धा किलो हो हो मी कळवते नं माझं सामानच तर व्हायचं आहे अजून आणि टू टूथपेसमध्ये कोणकोणती म्हणजे टूथपेस्ट आणि सर्वात चांगला टूथपेस्ट कोणता आहे म्हणजे वा वापरला पाहिजे ना आम्ही हो का

हिमालय गिमालय आहे का म्हणजे थोडंसं नीमगीमचं ते आयुर्वेदिक संदर्भात असतं अशा टाईप काही हां तर त्याची म्हणजे मोठावाला फॅमिली पॅकवाला कितीचा आहे दीडशे रुपयाला आणि

अच्छा आणि मला टूथब्रश घ्यायचे आहे तर मग टूथब्रशचं पॅकेट म्हणजे चांगल्या कॉलिटीवालं कितीचं आहे पाच पीस येतात आणि म्हणजे त्यात म्हणजे ते कसं नरम पाहिजे ब्रशचे ते हे असतात ना स्टेप तर त्या कॉलिटीमधून तर ओरेल बीच बेस्ट आहे हो का ठीक आहे ओ ओरल बीची प्राईज काय म्हटलं शंभर रुपये त्यात पाच पीस येतात ह हा त्यानंतर मला कपडे धुवासाठी रीन रीन पाहिजे रीन साबण तर मला म्हणजे पाच पीस नाही मला दहा पीस पाहिजे म्हणजे ब एक दोन पीस पाहिजे म्हणजे दोन बंच पाहिजे त्याचे असे दहा पीस हो त्यानंतर आंघोळीच्या साबणांचा मला दोन दोन बंच हवे तर दोन एक बंच हवा म्हणजे त्यात जवळपास गोदरेज नंबर वन चालेल मला गोद्रेज नंबर वन आणि एक अजून आंघोळीच्या साबणाची जे मध्ये मार्गो येतं तेवाली दोन आंघोळीच्या साबणं हां मसाल्यामध्ये मला समजा दोन किलोचा तिखटपुडा रामबंधू तिखटपुडा मिळतो आणि गरम मस् अख्खावाला गरम जो असतो नाही का अख्खावाला गरम मसाला तो पाहिजे तो जवळपास अर्धा किलोवाला पाहिजे हो का तर त्याच्या रिलेटेड म्हणजे बिर्याणी मसाल्याचं पावडर झालं एक पॅकेट आणि आणखी मला जर मीठ मीठ पुडा आणि मशीन वॉशेबल टाईपचा निरमा पुडा आणि तू आहे ना मला दोन किलोवाला द्यायचा ॲड्रेसचं जाऊन दे पूर्ण सामान किती झालं आहे म्हणजे मला पैसे तुम्हाला पाठवायला बरं होईल ना नाही नाही नाही नाही पूर्ण हे टोटल सामान कितीचं झालं म्हणजे मी तुम्हाला पैसे फोनपेने पाठवेल ना हां दोन हजार रुपये ठीक आहे मी तुमच्या या कस्टमर नंबरवर या पाठवायचं आहे की तुमच्या कोणता ऑलरेडी दुसरं नंबर आहे हो हो हो ठीक आहे ना पण सामानात जर क म्हणजे काय कसुरी आली तर मग आम्ही काय करायचा काय गॅरंटी आम्हाला म्हणजे तुम्ही घरी पो हो तुम्हाला सामान पॅकच हवे आहे पण आम्हाला जर मग त्यात काही गडबड दिसली तर मग तुम्ही ती परत घ्याल की नाही घ्याल हो ठीक आहे मग आणि आणि जर खे एक मिन एक मिन मॅडम हे जर हे जर मग जर डिफेक्टिव निघालं तर मग तुम्ही परत घेतल्यावर त्या बदल्यात दुसरं द्याल की तेच घ्यावं लागेल आम्हाला हो का ठीक आहे मग तुमच्या म्हणजे को कश क् कोणत्या नंबरवर मी प पैसे पाठवू शकतो फोनपे करू शकतो ठीक मॅम थँक्यू तुमच्या ग सर्व्हिसिंगसाठी